हॅलो ॲटो अदय योगेशदादा तर तुम्ही अजून पोहोचले नाहीत तुम्हाला आम्ही सातचा टाईम दिला होता तर आता साडेसातही वाजून गेले आणखी तुम्ही पोहोचले नाहीत म्हणजे किती वेळ लागेल तुम्हाला तुम्ही लवकरात लवकर पोहोचा ना कारण की तुम्हाला तुम्ही बोलते की मला साडेआठ वाजतील तर तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्हाला सातचा टाईम दिला तर तुम्ही साडेसात वाजून गेले तर तुम्ही माझी अशी विनंती आहे की म्हणजे तुम्ही आता लवकर निघा तिथून आणि आठ वाजेपर्यंत पोहोचा कारण आम्हाला तिथं तातडीने पोचायचं आहे आणि तुम्ही आणखीन आले नाहीत नाही नाही जास्त वेळ म्हणजे तुम्ही आठ वाजेपर्यंत या ना कारण तुम्ही बोलत आहे की साडेआठ वाजेपर्यंत आम्हाला तिथे लवकर पोचायचं आहे म्हणून तुम्हाला बोलत आहे ना आणि तुम्हाला जे वेळ दिलती ती तुम्ही वेळ चुकवली तर तुम्ही लवकर येताता आठ वाजेपर्यंत येऊन जा नाही नाही एवढा उशीर नाही झाला तुम्ही आठ वाजेपर्यंतच येऊन जा कारण आम्हाला द तातडीने जायचं आहे तिथं आम्हाला खूप अर्जंट काम आहे तर तुम्ही लवकरात लवकर इथं पोचा हो हो या या तर तुम्ही आठ वाजेपर्यंत या ठीक आहे तर तुम्हाला एवढा वेळ कसा काय झाला अच्छा तुमचा ॲटो पम्चर झाला होता का तर ठीक आहे ठीक आहे तुम्ही या मग आता आठ वाजेपर्यंत हं हं चालेल या आठ वाजेपर्यंत